बागकाम थोडंफार खर्चिक असतात पण जास्तीत त्यापेक्षा जास्त इथे मेहनती असतं की तुम्हाला सतत झाडांची काळजी घ्यावी लागते त्याला खत पाणी द्यावं लागतं वेळेवर नीट त्याची कापणी करावी लागते तर त्यासाठी बराचसा खर्च येतो पण तो खर्च तुम्ही निम्मा करू शकता जर तुम्ही शेणखत किंवा घरी आपल्या कंपोस्ट खत तयार केलं तर तुमचा अर्धा खर्च आपोआप कमी होतो आणि मी आमच्या घरी ते कंपोस्ट खत तयार करते त्यामुळे आमच्या बागा इतक्या छान फुललेल्या आहेत झाडांना इतकं छान नैसर्गिक किंवा जैविक खत आप मी उपलब्ध करून देते तर तसं आपणही देऊ शकता आपल्या घरातल्या ओ ओल्या कचऱ्यापासूनच ते जैविक खत तयार करायचं असतं त्यामुळे त्या ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं आणि त्याच्यामुळे तो खर्चही कमी होऊ शकतो तर फक्त आता बांध बागकामाचा खर्च म्हणजे वेगवेगळ्या बिया विकत आणणं किंवा त्यामध्ये आपण वेगवेगळे रोप विकत आणून त्यांचं संगोपन करणं यासाठीच येतो खतांमधला खर्च हा खतांसाठीचा लागणारा खर्च हा अर्ध्यापेक्षा आधिक घरीच कमी होतो तर त्याप्रमाणे जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही खत तया घरी तयार करून त्याची पैसे किंवा त्याचा खर्च तुम्ही अगदीच कमी करू शकता